फोटोग्राफी स्पर्धेमध्ये ह्या आधी मी कधी भाग घेतलेला नाही पण मला तो मिळणार नाही पण मला त्या गोष्टीची आवड आहे मी खूप फोटो काढतो निसर्गाचे पक्ष्यांचे प्राण्यांचे मला भाग घ्यायला खूप आवडेल कारण माझं ते फोटो आहे म्हणजे पॅशन आहे ते मला भाग घ्यायला खूपच आवडेल